आमच्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे आजकाल तो सगळ्यांकडेच असतो आणि फोनवर किती वेळ घालवतात हा प्रश्नच नाही कारणकी भरपूर वेळ आपला मॅक्सिमम वेळ ना स्मार्टफोनवरच स्वाईप करण्यात जातो आपण एखाद्याशी बोलणं टाळतो आणि बोलणं टाळण्यासाठी आपण अनेकदा स्मार्टफोन्सचा उपयोग करतो की आपण असं दाखवतो की आपण काहीतरी स्वाईप करतो आहे काहीतरी पाहतो आहे वगैरे वगैरे ही पण एक एक बाजू आहे स्मार्टफोनची पण स्मार्टफोन वापरणं त्याचे त्याचे फायदेही खूप सारे आहेत जसं मॅप्स मला असं वाटतं की माझ्यासाठी एका साध्या स्मार्टफोनमध्ये मॅप्स असणं अत्यंत महत्त्वाचं आहे एक चांगलं नेट कनेक्शन असेल आणि आपल्याला कुठे जायचं असेल अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर मॅप्सचा मला खूप उपयोग होतो आणि आजकाल अजून टेक्नॉलॉजी चांगली झाली आहे त्याच्यामुळे ती जागाही आपल्याला डायरेक्टली इमेज इमेज किंवा एखादा व्हिडिओ किंवा थ्री सिक्स्टी डिग्री विव आपल्याला दिसतो त्यामुळे मला त्याचा खूप उपयोग होतो अनेकदा अनोळखी ठिकाणी जाण्याची वेळ आलीच तर त्यासाठी त्यानंतर पेमेंट्ससाठी गुगल पे किंवा पेटीएमसारख्या ॲप्सचा वापर स्मार्टफोन्समध्येच होतो आणि मुख्य म्हणजे ए एखादा बिझनेस करायचा झाला तर मग आपल्याला ना सुट्टे पैशांचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो नेहमी त्यामुळं त्यामुळे अशा वेळेला डिरेक्टली जी काही अमाऊंट असेल ती आपण डायरेक्टली पे करू शकतो आणि त्याचा खूपच फायदा मला असं वाटतं आहे की होतो आपल्याला आणि झालेलंय आणि जनरली आधी थोडेसे लोक घाबरत होते अशा ॲप्सना वापरण्यासाठी पण आता लोकांकडे फारसा पर्याय नाही आहे त्यामुळे लोक वापरतात सुद्धा मी सुद्धा वापरते आधी फार घाबरत होते पण आता मी बिंधास्त घा बिंधास्त त्या गोष्टी करते आणि ॲप्सचा वापर करते त्यानंतर शॉपिंगसाठी आपण त्याचा उपयोग करतो मी भरपूर गोष्टी शॉप करते तर मला असे असं असं वाटतं की स्मार्टफोनमुळे त्यांच्यामधल्या ॲप्समुळे आणि त्याच्यामधल्या चांगल्या चांगल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीजमुळे आता खूप जास्त चांगलं झालेलं आहे त्यामुळे घरबसल्या आपण शॉपिंग करू शकतो पेमेंट्स करू शकतो बँकिंग इंटरनेट बँकिंग करू शकतो जे खूप सोपं झालं आहे आता साध्या साध्या स्टेटमेंटसाठी आपल्याला बँकेत जावं लागायचं पण आता सगळ्या गोष्टी अगदी एखादी इन्व्हेस्टमेंट जरी करायची आहे तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरती ती अगदी आरामात करू शकता आणि तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट्स आहेत काही काही पेमेंट्स आहेत इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते तुम्ही अगदी लिहिलं या आरामात विद वन क्लिक ज्या त्या फंड्समध्ये घालवू शकता सॅलरीज तुम्ही स्मार्टफोन्स थ्रू देऊ शकता आणि ताबडतोब मिळतं कुठल्याही प्रकारची खिचखिच नाही राहत कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा फाईन किंवा एक्स्ट्रा अमाऊंट किंवा एक्स्ट्रा चार्ज द्यायची गरज नाही लागत त्यामुळे त्याचा खूपच उपयोग मला तरी झालेला आहे आणि मी अनेकदा स्मार्टफोनवरून नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते आणि ज्याच्यामध्ये मला सर्वात जास्त एखादं पदार्थ काही शिकायचा असेल किंवा मला महा जाणून घ्यायचं असेल की बाबा हे कसं बनवायचं ते कसं बनवायचं तर मी यूट्यूबवरती बघते आणि तो विडिओ लावलेला असतो आणि मी त्या कृती गोष्टी ज्या ज्या गोष्टी असतात जो पदार्थ असतो तो मी करते अनेकदा कुठलाही ट्युटोरियल मला बघायचं असेल तर आता इतकं इझी ॲक्सेस झालं आहे की कुठलीही गोष्ट आपल्याला येत नसेल तर आपण ती यूट्यूबवर टाकतो आणि आरामात ती गोष्ट शिकू शकतो मोस्टली फ्री ऑफ कॉस्ट असते ती त्यानंतर सेमिनार्स असतात झूम कॉल्स असतात वेबिनार्स असतात हे सुद्धा आपण स्मार्टफोनवर स्मार्टफोनवरती या गोष्टी आपण अटेंड करू शकतो मी मॅक्सिमम वेळेला माझे वेबिनार्स फोनवरती अटेंड केलेले आहेत ट्रान्झेक्टमध्ये अटेंड केलेले आहेत ट्रॅव्हल करता असता अटेंड केलेले आहेत मी बऱ्याच गोष्टी शिकते निटिंगचा कोर्स जो असं असं बघितलं तर आपण फारसं त्याच्यामध्ये फारसा स्वारस्य होणार नसतं पण निटिंगचा अत्यंत छानपैकी बिगिनर फ्रेंडली स्लो कोर्सेस मी स्मार्टफोनवर शिकलेली आहे आणि त्याचा मला प्रचंड उपयोग झालाय त्यानंतर असे काही नोट्स आपल्याला का काढायचे असतील की एखादी गोष्ट मला लक्षात ठेवायची आणि मलाकडे कागद नाही आहे तर मी स्मार्टफोनच्या नोट्स ॲपवरती जाऊन त्या गोष्टी लिहून ठेवू शकते किंवा एक रिमाइंडर सेट करू शकते किंवा कॅलेंडरमध्ये काही महत्त्वाची नोंद करू शकते आणि ते इतकं सोपं झालेलं आहे की मला कुठे लिहायची गरज नाही आहे हां लिहायचे वेगळे फायदे असतीलही पण क्विक गोष्टींसाठी इन्स्टंट गोष्टींसाठी स्मार्टफोन नोट्स जी पे वर्क फ्रॉम होम सुद्धा मॅक्सिमम वेळेला असं आपल्याला फोनवरती गोष्टी या अटेंड करता येऊ शकतात सो माझ्यासाठी ही एक चांगली गोष्ट पण आहे उपयोग पण आहे आणि दुरुपयोग पण होतो होतोच होतो सो प्रत्येक चांगल्या गोष्टीला दोन बाजू असतात कुठल्याही गोष्टीला फॉर दॅट मॅटर दोन बाजू असतात चांगली आणि वाईट आणि मला दोन्ही गोष्टींचा अनुभव आहे